शरीरासाठी पोहणे हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे त्याच्यामुळे शरीर बळकट लवचिक आणि सुडौल होते संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो शरीराचा कुठला एक खास असा नाही भाग असा नाही की ज्याला त्याचा फायदा होत नाही संपूर्ण शरीराला त्याचा फायदा होतो आपली छाती मांड्या त्या पोहण्यामुळे त्याला एक चांगला आकार मिळतो त्याचबरोबर ती पोहण्यामुळे आणखीन एक फायदा म्हणजे श्वासावर असलेले नियंत्रण पोहण्यामुळे शास श्वास जास्त वेळ थांबवता येत असल्यामुळे आपला दम वाढतो माणूस लवकर थकत नाही त्याच्यामुळे काय होतं की त्याचा दम वाढतो तो लवकर थकत नसल्यामुळे तो बरीचशी कामं करू शकतो त्याचा तो तरुणपणाचा जो काळ आहे हा जास्त खेचला जातो जास्त पुढेपर्यंत जातो त्यामुळे मला असं वाटतं की माणसाने दररोज पोहलं पाहिजे पोहण्यासाठी पोहले पोहणे हा माणसासाठी सर्व सर्वात उत्तम असा व्यायाम आहे